आज स्वयंपाक काय करू पंचपक्वान्न तर गोड काय करू बरं मी पुऱ्या करून ठेवतो बरं हां आणखी तर शिमला मिरचे वांगे गाजरं वगैरे आहे आलू पण आहे हो घी पण आय बरं काय हकरत नाही

बरं कढी बनवतो हां हां आणि भजे बरं किती बनवू बरं काय हकरत नाही भजे कोणते काढू आलू भजे का कांदे भजे हो हो हो हो हो

करता येईल बरं आन आणखी बरं थोडीशी साखर टाकून देईन बरं

बरं बरं हो

बरं हो आहे आहे आहे हो हो